हॅलो मी मी अंजु उइके बोलत आहे मला माझ्या बहिणीचं लग्नाच्या कार्यक्रमाविषयी मला तुम्हाला ऑडर् द्यायचं होतं तुमचं डेकोरेशनचं काम आहे म्हणते फ्लावरचं हो का तर मग मग तर मला मला माझे सजावटसाठी फुलं हवं म्हणजे डेकोरशनसाठी तुमचे फुलं हवे ते तर ते कोणत्या रेटमधे द्याल तुम्ही ते एका दिवसाच्या दोन मग एक एक हो का मग

तर माझ्या हिशोबानी मला पंधरा हजार झाले पाहिजे ओ के तुम्ही बस दोन दोन या तीन दिवसासाठी ओरीजनलवाले हं ठीक आहे तर क कधीपासनं याल तुम्ही लग्नाची तारीख तर सांगावं लागेल का तुम्हाला की ते का सजावटच्या तारीखचं हं तर ठीक आहे तुम्ही वीस एक वीस वीस तारखेपासनं का वीस तारखेला येऊन करून द्याल का हं ठीक आहे मग तुम्हाला प पैसे कसे न असे नगदी पाहिजेन की पेटीएम क करून दिलेलं हवं असेल अच्च्छा ठीक आहे मग कधी येता इकडं तुम्ही मला भेटायला की मला यावं लागेल तुमच्या ऑफिसमध्ये

ठीक आहे व त त तुमच्या ऑप तुमचा ॲड्रेस काय आहे तुमचा ॲड्रेस ऑफिसचं अच्च्छा ठीक ओ के ओ के ठीक आहे तुमचा ऑफिस कधी वाजता किती ते किती वाज किती टाईमपर्यंत रहाते चालू मी येईन तेव्हा तुम्ही एनी टाईम तिथं भेटाल ना मग ठीक आहे ओ के हां हां ठीक आहे ओ के हां हां ठीक आहे हां ठीक आहे नाही तर मग तु तुम्हाला जसं वाटतं तुम्ही कॉल करा मी येऊन जाईन तिथे